कामाच्या बाहेर माझे छंद म्हणायचे झालं तर म मला क्रिकेट हा खेळ खेळ खूप आवडतो तसेच मला सिंगींग वगैरे साँग ऐकण्यामध्ये चांगला रस आहे तसंच आवडी तर बघायचं म्हटलं तर क्रिकेट क्रिकेटच सगळ्यात जास्त माझा आवडता असा छंद आहे मला तसंच कोणत्या विषयावर जसं अनुसरून म्हणायचं म्हटलं तर भाषण वगैरे करणे एवढ्यात काही ह्या गोष्टीत हे नाही आहे मला जसं गोष्टीत हे इंट्रेस्ट नाही आहे पण क्रिकेट क्रिकेट झालं तसंच सिंगींग सॉन्ग वगेरे ऐकणं ह्या गोष्टीमध्ये मला चांगल्या प्रकारचा रस आहे आणि माझ्या आवडता विषय क्रिकेट हा खेळ आहे